माझा आवडता लेखक डॉक्टर सुनील कुमार लवटे आहेत त्यांचं वाचन हे पुस्तक माझ्या वाचण्यामध्ये आलेलं आहे जे भाग्यश्री प्रकाशनने पब्लिश केले आहे या पुस्तकामध्ये डॉक्टर सुनील कुमार लवटे या यांनी प्रगल्भ वाचक कसे व्हायचे याबद्दल त्यांनी थोडीफार माहिती दिली आहे कारण लेखकाला वाचनाचा छंद पूर्वी होता तो आता व्यासंग झाला आहे वाचन या विषयावर पुस्तक लिहिण्याचा विचार गेले अनेक दिवस त्यांच्या मनामध्ये होता पण अशाच प्रकारची पुस्तके लिहिण्यास लागणारा उसंत न लाभल्याने हे लेखन त थांबत गेले पुढे त्यांनी परिशिष्टामध्ये वाचनविषयक ग्रंथ आणि विशेषांकाची सूची जोडली आहे एकोणीसशे पंच्याहत्तरपासून त्यांनी जाणतेपणाने वाचत आले आहेत तेव्हापासून सतत वाचनविषयी ग्रंथ वाचनात आणि संग्रहात बरीच फरक पडत गेला आहे ही सर्व पुस्तके वाचनाच्या अनुषंगाने अधिक लिहिली आहेत पण वाचन व्यवहार प्रक्रिया स्वरूप पद्धती अशा अंगाने आपण वाचनांचा विचारच करत नाही एका अर्थाने हे पुस्तक वाचन विषयक व्याख्यास्वरूप आपल्याला आणि त्यांची विविध अंगे आपल्याला संदिग्धरीत्या मांडणी करून ते देतात त्यांच्या पुस्तकांचा प्रारंभ अविष्कार अनुभूती अभिव्यक्ती विषयक मांडणी करताना होतो म्हणून मला असे वाटते की डॉक्टर सुनी सुनील कुमार लवटे यांचे वाचनविषय किंवा त्याचे यांचे अन्य पुस्तके ग्रंथमाला आहेत ते फारच छान आहेत आणि त्यांची पुनरावृत्ती व्हावी अशी मला वाटते